इंग्लिशमधून मराटीमध्ये आणि मराठीतून इंग्लिशमध्ये मी भरपूर वेळा अनुवादित केलेला आहे कारण माझ्या ते कामाचा एक भागच आहे जे काही आम्ही गावोगावी फिरतो किंवा एखाद्याला एक जर एखादा प्रश्न विचारायचा असतात तर त्या क्लायंटकडून आमहाला ते इंग्लिशमधेच येतात त्यामुळे तर आपण इंग्लिशमधे त्या गावच्या लोकांना किंवा इतर लोकांना आपण विचारू शकत नाही तर त्याचा आपल्याला अनुवाद करावाच लागतो मराठीमधे तर असं भरपूर वेळा केलं आहे आणि म्हणजे आता सवय झाल्यामुळे सुरुवातीला थोडा त्रासच होता की त्याचा एक्झॅट म्हणजे शब्द काय असेल किंवा त्याचं व वाक्याचं अर्थ काय निघेल इंग्लिशमधून मराठीमधे करताना भरपूर वेळा त्रासपण होतो पण ते हळूहळू आता त्याचा सराव झाला आहे त्यामुळे ते सोपं जातं आणि हा अनुभव सुरुवातीला भरपूर वेगळा होता म्हणजे आपण एखादं वाक्य जर घेतलं इंग्लिशमधून त्याचा मराठीत केलं किंवा मराठीचं जर इंग्लिशमधे करायला गेलं की त्याचा अर्थ वेगळाच निघतो किंवा इंग्लिशमधून लिट्रल जर ट्रान्सलेशन आपण करायला गेलो कारण इंग्लिशचं ग्रामर थोडं वेगळं आहे सुरुवातीला वाय वगैरे असे शब्द येतात आणि मराठीमधे वाय म्हणजे का तर ते ते वाक्याच्या शेवटी येतं तर अशा प्रकारे ते भरपूर वेगळं आहे तर ते करण्यासाठी मजा येते पण शेवटी जेव्हा आपलं काम पूर्ण होतं त्यावेळेस आनंदपण भेटतो